पूर्वीच्या काळी पेमेंट करणं हे अत्यंत कठीण होतं बट आता सरकारने जे ऑनलाईन पेमेंट हे इम् इम्प्लिमेंट केलं आहे त्याच्यामुळे पेमेंट करणं हे अत्यंत सोयीस्कर झालं आहे सर्वांसाठी आर्थिक साक्षरता त्याने वाढली आहे परत ग गवर्नमेंट सरकार ही खूप सारे मोहीम घेऊन आली आहे जेने जसं महिलांसाठी बचत गट आहेत आर्थिकरित्या कमजोर असलेल्या लोकांसाठी काही गर्ड आहेत त्याने त्याने भरपूर मदत होते लोकांना